हॅलो हॅलो कशीयेस गं तू मी पण ठीक आहे आता वातावरण कसा आहे ते कळला हो इकडे पण तसा सेम आणि ऊन वगैरे कशी हो तसंच इकडे पण ते मिक्सच होत आहे हा तेच अरे ऐकना मी तुला हे म्हणत होती मला पुरणपोळीची पुरणपोळी बनवायची आहे तर त्याची रेसिपी सांग नं हो म्हणजे मी नेमकी काय करू मला त्याबद्दल सांग ना जरा कारण आता उद्या पाहुणे येणार आहे गं त्यासाठी ते मला बनवून ठेवाव लागेल आधीच

हा अजून

हा आणि हो झाल्यावर नं म्हणजे ते पुरण वगैरे झाल्यावर का हा आणि आणि मग आपल्याला ते असं असं म्हणजे आपण गूळ टाकू की साखर अस वगैरे असतेना त्यात काय टाकलं तर चांगल होईल अच्छा हो मंग मी तसच करते मी तुला एकदा नाही का उद्या जेव्हा करेल तेव्हा तुला एकदा कॉल करेल तू मला सांगशील मग एकदा ह्यात हिच रेसिपी हो हो ठीक आहे मग बाय